आमच्या क्षेत्रामध्ये जसं पोहरादेवीची यात्रा भरत असते तिथे बंजारा लोकं खूप आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर ते त्यांचे तिथे पारंपरिक नृत्य सादर करतात वेशभूषा पारंपरिक सादर करून आपला तिथे डाह नृत्य दाखवतात त्याच्यामुळे त्यांना जे पण बाहेरचे पर्यटक येतात दर्शनाला उत्सव पाहण्यासाठी तर ते त्नं त्यांना पैसे वगैरे देतात तर त्यांचं त्याच्यावर पण उदरनिर्वाह होतो दुसरा जर माहूरगडाला यात्रा भरते कुठले एक हं जर वर तिथे तर वर्षभरच पर्यटक येतात माहूरगडावर तर तिथे जे काही लोकं आहे ते गोट्याच्या वरपासून मूर्त्या तयार करतात पाटा वरवंटा तयार करतात परत ते खलबत्ता वगैरे सगळं गोट्यापासून तयार केले जाते आणि ते लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या वापरामध्ये असतात तर पर्यटक तर त्या वस्तू खरेदी करतात तसेच यवतमाळ जिल्ह्याचे लोक जर गेले तर तेसुद्धा त्या वस्तू आणतात जेणेकरून त्या रोजच्या कामामध्ये येत असते तसंच बांबूच्या वस्तू बांबूपासून पण भरपूर साऱ्या वस्तू त्या बनवतात जसं बांबूपासून खुर्च्या झाल्या टेबल झूला यासारखे नवीन नवीन वस्तू वेगवेगळ्या डिझाईनच्या ते बनवत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या आर्थिक वृद्धीमध्ये ग खूप म लाभ होत असतो त्यांना लाभ मिळत असतो त्यांच्या व्यवसायात भर पडत असते आणि जर त्यांचा तो व्यवसाय चांगला निघाला तर तो बाहेर ठिकाणीसुद्धा चालीस येतो त्यांना बाहेरचे पण ऑडर येत असते जसं मूर्त्या खूप चांगल्या असेल तर मूर्त्याची ऑर्डर पण त्यांना बाहेरून दिल्या जाते परत समजा बांबूचं जे काम करतात त्याचा त्याचे जर वस्तू चांगल्या केल्या तर त्यांचे पण देतात जर पारंपरिक नृत्य सादर केलं असते तर कुठल्या प्रोग्राममध्ये त्यांना बोलावून त्यांचं नृत्य बघितले जाते ह्यामुळे काय होतं की ज्या पारंपरिक हं पारंपरिक म्हणजे अ क्षेत्रातील आमच्या क्षेत्रातील ज्या हस्तकला आहे शिल्पकला आहे नृत्याचे प्रकार आहे ते ह्यामुळे प पर्यटक तर खूश होतातच होतात पण आमच्या तिथल्या तिथल्या सांस्कृतिक ज्या कला आहे त्याचं बाहेर ठिकाणी पण जास्तीत जास्त उलगडा होतो लोकांना माहिती पडतं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतात बा त्याच्यामुळे सगळ्या लोकांना याची माहिती मिळत असते